खेडजर ह्या गावामध्ये एक गणपतीचं मंदिर आहे तिथे की गणपतीचं मंदिर आहे मोठी मूर्त आहे लोकं त्या मूर्तीवर खूपच श्रध्दा दाखवते शंकर शैजीची आहे साई साईनाथची मूर्त आहे लोकं तिथं पण खूप देवाला मान देते कार्तिक पौर्णिमा विहारामध्ये तिथं गौतम बुद्धाची मूर्त आहे पिंपळाचं झाड आहे मोठं असं पाहाण्यालायक मला आता तेवढं तर आठवत नाही पण आधीच्या काळामध्ये लोकं सांगत होते की तिथं युद्ध झाला होता तिथचे लोकं म्हणजे फार मोठ्या मनाचे आहे आता काही दिवसाआधी तिथे एक मूर्ती निघाली होती लोकांना असं आश्चर्य वाटत होतं की तिथे कशी मूर्ती निघाली मोठं झाड आहे पिंपळाचं तिथं एक स्टेज आहे तिथंच एक आता नवीन मूर्ती बसवली तिकडं अजून समोर गेलं की एक समाधी आहे मोठे चिंचेचे झाडं आहे भंतिजीचं राहायचं ठिकाण आहे अजून समोर गेलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची मोठी प्रचंड मूर्ती आहे असं वरती जायसाठी पायऱ्या आहे एक तिथं बी एक स्टेज आहे तिथं हर कार्तिक पौर्णिमेला कव्वाल्या असते खूप खूप दुरून लोकं येत असते रात्रीचा कार्यक्रम असते अजून बाहेरची जागा आहे तिथे दुकानं लागते मस्त खेळण्याचे फ्लावरचे कुंड्या आहेत ते वगैरे सर्व सर्व सर्व गणपतीच्या मंदिरामध्ये बी यात्रा असते जानेवारी महिन्यामध्ये तिथं बी खूप दूरदुरून लोकं येते तिथं ब्राम्हण असते पूजारी असते कोणी आता दुरून येते त्यांचं लग्न पण असतात एक हॉल आहे मोठा एक जेवणाचं ठिकाण आहे अजून तिकडे गेले समोर की वरती जायसाठी अजून पायऱ्या आहे हर बुधवारी तिथे म्हणजे असं महाप्रसादासारखं वाटते वरती गेलं की शंकरजीचं आहे तिथं बी हनुमानजीचं बी आहे